हां मी सडोलीकर बोलत आहे हां माझं काम म्हणजे की आमचं घर आहे एक जुनं आणि आम्हाला ते रिडेव्हलप करायचं आहे आता हां तर त्या संदर्भात जरा तुमच्याशी बोलायचं होतं मला ते नाळे कॉलोनी भागामध्ये आहे हो कोल्हापुरात आय टी आय वगैरे एरिया आहे संभाजीनगर एरिया म्हणतात त्या भागाला तिथून जवळ आहे हां तरी बरंच जुनं एक पन्नासएक वर्षाच्या पूर्वीपेक्षाही जुना असेल छोटं ब बंगला म्हणावं असं घर आहे आणि क आत्ता त्याला थोडी कौलं वगैरे असं आम्ही केलेलं आहे पण त्या पद्धतीतूनच आम्हाला परत करता नाही करायचं आहे त्याचा विचार करायचा आहे शक्यतो शक्य असेल तर दोन मजली करायचं आहे आता आत्ता एकमजली आहे त्याला पण कौलांचा हां आत्ता खाली चार खोल्या आहेत एकमधील याच्यामध्ये पण आता वरती आणि वाढवून आम्हाला थोडं मोठं करायचं आहे आणि ते करताना भोवतीनं जरा बाग वगैरे पण हवी आहे आम्ही एक पाच सहा जणं आहोत घरी पाच हां हां आजी आजोबा आणिक मुलगी मुलग हां आं बेडरूम किमान तीन ते चार बेडरूम असाव्यात कारण तीन लागतीलच आणि गेस बेड वगैरे असं

हो आहे तेवढं आहे हां एक म्हणजे बेसिकली ते जर तेवढं मजबूत असेल तर मग ते न पाडता होऊ शकतं आहे का बेसिक बघायचं नाही तर मग बघूया म्हणजे मग का विचार करायला लागेल परत

हो हो हो विट दगडी आहे

हो बरं होय तेच ना तुम्हाला आम्ही चौघं तर कायम म्हणजे कधीही भेटू शकतो आणि तुम्ही जर आधी वेळ दिली तर आमच्या मुलाला सुनेला पण मी थांबायला सांगेन त्याप्रमाणे मग

बरं बरं होय होय बरं

हो हो हो बरं बरं

होय बरोबर होय होय हो

चालेल मी मग एक काम चालेल मी एक काम करते आमच्या त्या दोघांना कधी वेळ आहे ते बघते आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला कळवते मग आपण वेळ ठरवून मग तुम्ही या मग चालेल ना ओके ओके थँक्यू सर